हो घराबाहेर छतावर गच्चीवर योग अभ्यास केला आहे त्या ठिकाणी योगासने केली आहेत आणि घरात तुम्ही किंवा एखाद्या खोलीमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये तुम्ही जेव्हा एखादा योगाभ्यास करता किंवा योगासनं करता त्यावेळेसचा आणि छतावर किंवा घराबाहेर ग्राउंडवर योगाभ्यास केला त्यात फरक तर नक्कीच आहे बाहेर तुम्ही सकाळीच्या स्वच्छ अशा वातावरणामधे जर तुम्ही योग अभ्यास केला योगाासनं केली तर मला असं वाटतं त्याच्यामधे सुंदर अशी हवा म्हणजे प्राणवायूनं भरपूर असलेली हवा आपण आत घेऊन बाहेर सोडतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ताकद मिळत असते आणि स्वच्छ वातावरणामधे आपण जेव्हा एखादा योगा अभ्यास करतो किंवा ध्यानधारणा करतो किंवा योगासनं करतो त्यावेळेस मन प्रफुल्लित होतं आणि त्याचसोबत मला असं निसर्गाचं जे वातावरण आहे ते आपल्याला आणखी प्रसन्न बनवत असतं त्यातल्या त्यात तुम्ही जर छतावर बसून अशा सुंदर अशा वातावरणामधे उन्हात जर तुम्ही बसला तर तुम्हाला डी जीवनसत्वही तुम्हाला मिळू शकतं तसं बघितलं तर तुम्ही खोलीमधे जे ए एक्झरसाईज करता किंवा व्यायाम करता योगाभ्यास करता त्यामध्ये एक थोडंसं वातावरण असं कोंदट असं वातावरण तुम्हाला येतं परंतु तुम्ही बाहेर किंवा छतावर किंवा एखादा तुम्ही योगाभ्यास करता योगासनं करता त्यावेळेस नक्कीच तुम्हाला पहाटेच्या वेळेस तर विचारायची सोय नाही सुंदर असं वातावरण असतं आणि ग्राउंडवर निसर्गा सौंदर्यामध्ये जर तुम्ही हा योग्याभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला बरंच काही मिळू शकतं चांगला प्राणवायू तुम्ही आत घेऊ शकता तुमची ताकद वाढते तुम्हाला मुळात मी एक प्रसन्न असं वातावरण त्यानंतर दिवसभर तुमचं राहतं यात माझ्या मनात काही शंका नाही